नमस्कार महानगरपालिका ना मी पी एन टी कॉलनीतून सौ कुंभोजकर बोलते मला आप कचरा संकलन अधिकाऱ्यांशी फोन जोडून देण्यात येईल का नमस्कार सर मी पी एन टी कॉलनीत राहते आम्ही आमची सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायट्या आणि समोर असलेले सार्वजनिक गार्डन येथील सगळा कचरा एकंदरीत संकलित करून या संकलित करून त्याचा निचरा करण्याचा ठरवलेलं आहे त्या संदर्भात आपल्याला आम्हाला आपली मदत हवी आहे आप आम्ही गोळा केलेला कचरा आपण एकं एकंदरीत सगळा गोळा करून त्याचा निचरा करण्याची व्यवस्था करू शकाल का